यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठे कुठे पाण्याचं प्रमाण खूप छान आहे म्हणजे खूप भरमसाठ पाणी मिळते तर कुठे कुठेच दुष्काळा भिडतं पण तिथे पण त्यांना तेवढी काहीे हे होत नाहीे जंगले वण यवतमाळ जिल्ह्यात खूप ठिकाणी आहेत जंगल एरिया आहे प्रदूषण म्हटलं तर ते एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक वणी असं एक गाव आहे त्याच्यामध्ये कोळसा खजान तिथे असतो यवतमाळ च यवतमाळमधल्या वणी या शहरामध्ये खूप प्रमाणात तिथून कोळसा निघल्या जातो त्यामुळे प्रदूषण पण खूप होतं त्या कोळशाची वाहतूक करतांना तिथे कोळसा खाली पडून त्याचा डस्ट निर्माण होऊन त्याच्या म डस्ट पूर्ण एरियामधे पसरतो तिकडे पूर्ण तो काळा काळा डस्ट नस बाजूला आजूबाजूला पूर्ण पसरतो परंतु ते न महानगरपालिकेच्या ज्या गाड्या असतात जे त्या गाड्या फिरून त्या कचरा घंटी घर घंटी रोज सकाळी येतात आणि कचरा घेऊन जातात त्याच्यामुळे ते स्वच्छता थोडी कायम असते यवतमाळ जिल्ह्यात आणि पाणीमध्ये तर् इथे बेंबाळा प्रकल्प व आपला वं यवतमाळ जिल्ह्याला लागून आहे धरणे आहे त्यामुळे त्या पाण्यामध्ये काही तुटवडा होत नाही